शार्क टँक हा सोनी लाईव टी व्ही शो आहे याच्यामधे मला पण मला माझा माझी इच्छा आहे याच्यामधे मला जायचं आहे आणि मला माझी कला त्या लोकांना दाखवायची आहे तिथं पाच जजेस असतात आणि मी काही पण कला करू शकतो आणि मला काही कलेसाठी तेच्याकून कर्ज असं दहा लाखापर्यंत मला घ्यायचं आहे आणि ते कर्ज मी तेच्याकून घेतल्यावर मी काही म्हशीन चा वापर करीन व्यवसाय व्यवसायसाठी म्हशींचा वापर करीन त्या डिझाइननी मला कर्ज द्यावं ही माझी इच्छा आहे मनापासून मी त्यायचं कर्जामधून काही कर्ज त्यांना परत करेन आणि त्यांना मला दोन लाखाची माफी द्यावी अशी माझी विनंती आहे